हॅलो मी वैभवी बोलतेय सर आपण गुरुकृपाचे मॅनेजर आहात का मी सात आठ माणसांसाठी आपल्याकडे काही ऑर्डर केली होती तर काही पाहुणे माझ्याकडे आलेत त्यामुळे मी ही ऑर्डर रद्द करत आहे मी यासाठी पेमेंट आपल्याला केलेले होते तरी आपण मला हे पैसे रिफंड करू शकता का चालेल हो हो धन्यवाद